हॅलो सर तुम्ही कॅब ड्रायव्हर बोलतायेत का सर मी मृणाली भैसारे बोलत आहे सर माझा परिवार भंडारा येथे गेला आहे तर त्यांना भंडारा येथून नागपूरला आमच्या रहाते घरी आणायचे आहे तर सर तुम्ही नागपूर इथून त्यांना घ्यायला भंडारा येथे जाऊ शकता का ठीक आहे न सर जा तुम्ही आणि सर इथपर्यंत आणून सोडण्यासाठी तुमचा किती चार्ज होईल ना सर तुम्ही खूप जास्त सांगत आहात थोडं कमी करून सांगा सर जेणेकरून आम्हाला पन परवडंल ठीक आहे सर ते चार लोक आहेत तुम्ही उद्या सकाळी आठ वाजेला इथून भंडाराकरिता निघा जेणेकरून तुम्ही वेळेवर तिथे पोचाल आणि दिवसाच्या आत तुम्ही नागपूरला त्यांना आणून सोडाल आणि सर मी माझ्या वडिलांचा नंबर तुमच्या व्हॉट्सअपवर सेंड करून करते जेणेकरून तिथे गेल्यावर तुम्हाला पत्ता शोधायचा त्रास होणार नाही धन्यवाद सर